आयुष्यात मला सध्या तरी फार मोठ्या खडतर प्रवासाला तोंड द्यावे लागत आहे कुटुंबामध्ये मी मोठा मुलगा असल्याने मला घरातील सर्व स जबाबदारी उचलावी लागते कारण वडिलांची तब्येत चांगली राहत नाही मला माझे शिक्षण पूर्ण करून माझ्या भावाचे व बहिणीचे शिक्षण पूर्ण करावे लागते रविवार व इतर सुट्याच्या दिवशी मी पूर्ण वेळ शेतात काम करतो त्यामुळे माझ्या कुटुंबाची काही गरज मी पूर्ण करू शकतो फक्त स्वकष्टाने मी यावर मात करत करत आलेलो आहे